स्वयंपाक करायला मला फार आवडतं म्हणजे रोज नाही कधीकधीच मला स्वयंपाक करायला आवडतो आणि आता लास्ट विकलाच माझ्या घरी प्रोग्राम होता तेव्हा माझे ऑलमोस्ट पंधरा ते सोळा फ्रेंड्स जेवायला आले होते आणि त्यानिमित्त मी त्यांच्यासाठी खूप सारा असं स्वयंपाक बनवला होता मी बिर्याणी बनवली होती सालड बनवला होता अजून पुरी बनवली होती छोले बनवले होते कारण अर्धे फ्रेंड्स माझे व्हेजिटेरियन आहेत आणि अर्धे फेज वे आ अर्धे फ्रेंड्स नॉन व्हेज आहेत सो व्हेजिटेरियनवाल्यांसाठी छोले आणि पालक पनीर प्लस पुरी बनवली होती आणि जे नॉनव्हेज आहेत आणि मी त्यांच्यासाठी बिर्याणी बनवली होती आणि चिकन ग्रेव्ही बनवली होती आणि सगळ्यांनाच फार आवडलं होतं जेवण असं नाही मी बनवलं म्हणून पण जेन्युइनली सगळ्यांना जेवण फार आवडलं होतं स्वयंपाक खूप छान झाला होता कारण की मी पूर्ण माझे ऑलमोस्ट पाच ते सहा घंटेत त्याच्यात इन्वेस्ट केले होते त्याच्यामुळे तो चांगला झाला असेल आणि मनापासून बनवला होता म्हणूनही सगळ्यांना आवडला होता निमित्त असं काही नव्हतं आमचं गेटटुगेदर करायचं ठरलं होतं त्या निमित्ताने सगळे माझ्या घरी आले होते आणि त्या कारणामुळेच मी एवढा सगळं स्वयंपाक बनवला होता त्यांना कधीचंच माझ्या हातचं काही तरी खायचं होतं म्हणून मी बिर्याणी वगैरे हे सगळं बनवलं